माझ्या इकडे आहे नं भाज्या वगैरे भरपूर मिळतात हफ्त्याचा जो बाजार भरतो तो माझ्या गावाला भरतो आता माझं गाव वर्धा जिल्ह्यामध्ये केळझर आहे आणि केळझरमध्ये म्हणजे ह्या गावात बाजार जेव्हा भरतो शनिवार बाजार भरत असतो तर शनिवार बाजारामध्ये आजूबाजूची भरपूर खेडेगावं येतात इथून एक दोन किलोमीटर वडगाव आहे दहिगाव आहे पुन्हा लामगाव आहे सिल्डो आहे इथले लोक इथला बाजार करायला येतात हफ्त्याचा बाजार आम्ही शनिवारी करतो बाजारात जायचं राहिलं तर आम्ही आमची मामी म्हणते लवकर जा म्हणते आहे बाजारात पण आम्ही काही ऐकत नाही संध्याकाळी साडेसहा वासता बाजारात जायसाठी निघतो कालच बाजार करून आलो बाजारातला भाव पाहिला तर बाजारात लई महाग होतं आणायच्या तर दोनतीन भाज्याच होत्या पण त्या दोनतीन भाज्या आणायसाठी तीनशे रुपये कसे काय गेले काही समजलंस नाही मग बाजार घेतला घरच्यांना सांगितला का भाजीपाला भाजी नाही आणायची पण भाजीचे भाव विचारले होते तर तीस रुपये पाव भाजी म्हणत होते पालक मला फेवरेट आहे पण रविवार असून आज पालक भाजी बनणार आहे का नाही याचा विचारही काही समजून नाही राहिला तर रविवारसारखं काही वाटून नाही राहिलं पण भाजी खायची इच्छा होऊन राहिली आहे कारण आठवडी बाजार म्हणलं तर बाजारात गेल्यानंतर वापस आनाले सोबतच आपण का म्हणतो त्याला ते मिसळ आणतो सोबत मिसळ तर स्वस्तामध्ये भेटून राहिली आहे सामोश्याचे भाव थोडेसे वाढले जिथं पहिले दहा रुपयांत दोन सामोसे भेटत हो ते आता पंधरा रुपयांत दोन सामोसे भेटते तर माझ्या घरी चार कँडिडेट होते म्हणून तीस रुपयांत दोन सामोसे आणत होतो आम्ही चार सामोसे आणत होतो तर असा तो आठवडी बाजार होता वांग्याचे भाव वाढले आता कास्तकऱ्यानं का करावं काही समजत नाही आता इकडे काय म्हणते मालाला हमीभाव नाही राहत आणि इकडं त का बाजार बाजार म्हणजे एकदमच भाव वाढून गेले असं आहे धन्यवाद